हो तुम्ही कोण कोणत्या क्लासला अच्छा कॉन कॉन्व्हेंट कुठून केलं आहे त्यांनी बरं बरं तर तुम तुम्हाला माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल फीज तर वन लॅक पर कॅंडिडेट आहे आपल्याकडे आपल्या शाळेत खूप फॅसिलिटीज आहेत आम्ही एकदम डिजिटल शिकवतो मुलांना त्यानंतर सगळं काही आम्ही शाळेतच कव्हर करून घेतो त्याला ट्युशन लावायची सुद्धा गरज पडणार नाही क्लास वर्क होमवर्क सगळं आम्ही इथेच करतो आम्ही बॅग सुद्धा मुलांना घरी घेऊन जायला देत नाही बॅग पण आमची इथेच असते आणि आमच्या शाळेतून बाहेर पडला मुलगा काही ना काही बनूनच म्हणजे बाहेर निघतो जुने विद्यार्थी येतात आम्हाला भेटायला हा आणि आपला रिझल्ट हंड्रेड पर्सेंटच असतो नेहमी सोमवारला येऊ शकता तुम्ही नऊ वाजता हो आम्ही इंटरव्यू मुलाचा पण घेतो त्यासोबत मम्मी पप्पाचा पण घेतो तर नाही आता तो या तीन वर्षात जे शिकला आम्ही त्याच्याबद्दलच विचारणार आम्ही तुम्हाला जसं म्हणजे कुठे राहता तुम्ही इन्कम सोर्स वगैरे काय काय आहे याबद्दल विचारणार हा सोमवारला नऊ वाजता